हो जेव्हा मी कॉलेजमध्ये होती तर मी एक बास्केटबॉल टीममध्ये होती तर माझी जेव्हा माझी जेव्हा रीसेस होत होती माझा एक पिरेड रहात होता शाळा संपल्यावर माझा एक तासाचा तो पिरेड रहायचा तर त्याच्यामध्ये मी बास्केटबॉल खेळत होती आणि त्याच्यामध्ये बारा प्लेयर्स रहात होते तर मी सर्वात लास्टमध्ये माझी हाईट छोटी असल्यामुळे कसं मला जास्त चान्स नव्हता भेटत आणि मी जास्त गोल पण करू नाही शकत होती बास्केटबॉल तिथे टाकू नाही शकत होती बॉल बास्केटमध्ये तर मला खूप टाईम वेळ लागत होत खेळायसाठी आणि ज ज्या ग्रुपमध्ये मी होती तो खूप ग्रुप खूप मुलामुलींचा होता आणि छान मोठा होता तो ग्रुप आणि आम्हाला खूप छान मज्जा पण येत होती त्याच्यामध्ये आम्ही सगळे मिळून तो गेम खेळायचो आणि संध्याकाळ झाली तर मग आम्ही आमच्या घरी चाललं जायचो पण मला आवडायला आवडायचं तेव्हा जेव्हा मी शाळेत होती आणि मी बास्केटबॉल खेळायची तेव्हा